हो आहे ना आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये बोरधरण डॅम्प आहे रिधोरा डॅम्प आहे अजून इकडे नागपूर साईडला गेलं तर काम कन्हान काम्पटीचं आहे डॅगन प्लॅस आणि सूप दीक्षाभूमीचं स्तूप आहे पाहण्यालायक महाराष्ट्रात आहे असे बरेच स स्थळ आहे पाहण्यालायक वर्धा जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये बी तर तुम्ही कधी येता ते सांगा आणि तुमची येणारी तारीख वगैरे सांगजा की तुम्ही ह्या तारखेला येता म्हणून तिथे बोरधरण डँपला स्तूप आहे स्तूप आहे म्हटलं गौतमबुद्धाचं हां तिथे छान म्हणजे शां शांतता राहते आणि शांत असं म्हणजे आपण एकाग्र मनाला करून बसू शकतो तिथं फॅमिलीसोबतही इंजॉय करू शकतो आणि डॅमची दा दारं खुली आहे तर पाणी छान चालू आहे हां ठीक आहे चालेल धन्यवाद हो